सामुदायिक कार्यक्रम म्हणजे लग्नसोहळा किंवा मग लग्नसोहळा किंवा मग फंक्शन असेल तेव्हा आपण आजकाल बघतो की लग्न सोहळ्यात सगळे जणं घरचे जे असतात ते एकत्र येतात व छान मजामस्ती आपण करतो लग्नात आपण खूप धमाल करतो व खूप जणांचे गाठीभेटी होतात व आपण तिथे डान्स किंवा मग खाणंपिणं हेसुद्धा करतो तिथे आपण नवीननवीन जे घरचे असतात त्यांना भेटतो व नवीननवीन मित्र बनतात छान धमाल करतो गाणी ऐकतो पार्टी करतो इत्यादी आपण काम करतो सामुदायिक कार्यक्रम म्हणजे लग्न आजकाल लग्नात कॉमन आहे सगळे जणं येणं व गप्पा गोष्टी करणं हे लग्नातले जे दोनतीन दिवस आहे ते खूप छान रीतीने सगळे सोबत असल्यावर पटकन चालले जातात आपलं आपण तो क्षण कायम जपतो व आपण आठवतो की आपण याया लग्नात इतकीइतकी धमाल केली होती किंवा त्या लग्नात आपण इतकीइतकी धमाल केली होती किंवा मग इकडे गोकुळाष्टमीचा प्रोग्राम पण छान रीतीने साजरा होतो तेव्हा पण घरचे जे लोक असतात ते एकत्र येतात कृष्णाची गाणी म्हणतात भजन हे रात्रभर कार्यक्रम चालू राहतो तर असे हे सामुदायिक कार्यक्रम आहेत